हॅलो हां सुदर्शन मोटर्समधून बोलत आहे तर कार हो आमच्याकडे सर्व प्रकारच्या सर्व कंपनीची कार अव्हेलेबल आहेत हो आमच्याकडे सर्व प्रकारची अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला त्याच्याव्यतिरिक्त आणखी आमच्याकडे भरपूर असे लेटेस्ट फीचरवालेही कार आहेत जसे जर तुम्हाला बजेटमध्ये कार पाहिजे तर आमच्याकडे असे भरपूर कंपनी आहे जसे रेनॉल्ड क्विड जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला ते आठ लाखापर्यंत पडेल आणि खूप चांगले फीचर्स आहेत तिचे आणि त्याच्याव्यतिरिक्त आणखी ह्युंडाईचे आहेत मारुतीचे आहेत टाटाचे आहेत तर तुम्ही मला बजेट सांगू शकता का मी त्याच्याप्रमाणं तुम्हाला चांगली कार सजेष्ट करू शकतो दहा ते पंधरामध्ये तर दहा ते पंधरामध्ये आपले जसे रेनॉल्डची जर तुम्हाला पाहिजे तर ही बेस्ट आहे जसे रेनॉल्ड कायगर ही कार अशी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फीचर मिळेल जसे तुम्हाला इथे याचा एक्सट्रा फीचर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार एअरबॅग मिळतील आणि फक्त एवढंच नाही तर आपल्याकडे महिंद्राची एक्स यु वी थ्री हंड्रेड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फीचर जे तुम्हाला एका कारमध्ये असायला पाहिजे ते तुम्हाला प्रत्येक फीचर तुम्हाला मिळेल आणि ही फक्त तुम्हाला दहा लाखातच पडेल

सर्वच सर्वच तुम्हाला इथे सर्व मिळेल ज्याच्या याच्यामध्ये एक मोठा कॅबिनसुद्धा आहे मोठा कॅबिन असल्यामुळे तुमच्या फॅमिलीला जर तुम्ही कुठे बाहेर जाता तर खूप कम्फर्टेबल तिथे वेगळ्या प्रकारचेच ज्याचे आमे डेकोरेशन आहे सर्व म्हणजे याचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला बघितल्याबरोबरच आवडेल आणि याच्यामध्ये आमच्याकडे हां याच्यामध्ये जसं तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे कम्फर्ट पाहिजे तो कम्फर्ट मिले मिळेल याचा सस्पेन्शन एवढे स्ट्राँग आहेत की जर तुम्ही कोणता असा ब्रेकर क्रॉसही केला तरी तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही ब्रेकर क्रॉस केला आहे एवढं ते सायलेन्टली आणि स्मूदली चालते हो तुम्ही तिला इझिली मॉडीफाय करू शकता आणि जशी हे फाईव्ह स्टार रेटिंगवाली कार आहे आणि हे बेस्ट व्हॅल्यूमध्ये कमी किमतीत तुम्हाला चांगली कार मिळू शकते बरं तर सुदर्शन मोटर्स तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल तुम्ही या आणि मी तुम्हाला समोरून कार आणि आमच्याकडे जसे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स उपलब्ध आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवून देतो ओके ठीक आहे थँक्यू